पाणी शुद्ध करण्यासाठी विविध पद्धती असतात त्यामध्ये तुरटीचा एक प्रकार आपण वापरू शकतो तुरटी पाण्यामध्ये फिरवल्यानंतर वरील सर्व गाळ खाली जाऊन बसतो त्यामुळे पण चालू शकते खरं परंतु तुरटीमुळे पाणी पिण्यायोग्य रहात नाही त्यामुळे कापडाचा देखील आपण वापर करू शकतो एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात पाणी ओतताना म कापडा कापडानी शोधून घेऊन ते पाणी शुद्ध करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये पितळी जुने फिल्टर असतात त्यांचा वापर करून देखील आपण पाणी स्वच्छ करू शकतो